आमच्या सि सिटीमध्ये भरपूर हॉस्पिटल्स आहे जसं महात्मे हॉस्पिटल कविमंडन लोखंडे डफ् डफरीन हॉस्पिटल आणि सरकारी इरभिन्न हॉस्पिटल व ल लाहोटीचं वगैरे असे भरपूर हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे आमच्या अमरावतीत आम्हाला हॉस्पिटल्सची भरपूर सुविधा आहे पण आणि जे एटो बाहेर वगैरे पण सवारीच्या हिशोबानी नेतात त्याच्यामुळे कमी पैशात अव्हलेबल होते आम्हाला सि सिटी बस पण आहे तर सिटी बसने पण आम्ही जाऊ शकतो आणि लगेच आमची सुविधा होऊन जाते मग अजूनच त्याच्यामुळे आम्हाला भरपूर सुविधा उपलब्ध होऊन राहिली आहे हॉस्पिटल्सला